हॅलो ज्योती गॅस एजन्सी का हां मी सीमा पोंक्षे बोलते आहे आम्ही आत्ताच आमचं घर नुकतंच शिफ्ट केलं आहे आम्ही पूर्वी कोथरुडला राहत होतो आता आम्ही बावधनला राहायला आलो आहे हां तर आमच्या ह्या नवीन घरा मध्ये गॅस सिलेंडर कनेक्शन मिळावं म्हणून मी अर्ज केलेला आहेच आहे हो हो आणि त्या अर्जामध्ये माझा पत्ता आणि सगळा नव आधार क्रमांक वगैरे सगळं लिहिलेलं आहे पण म्हटलं पुन्हा एकदा खात्री करून घेऊया की तो तुमच्याकडे व्यवस्थित पोचला आहे की नाही जरा एकदा चेक करायचं होतं पडताळून बघायचं होतं हां हो माझा आरक्षण संदर्भ क्रमांक आहे पाच स सहा एक दोन नऊ शून्य हां हो बरोबर आणि आधार कार्डा हां बरं आधार कार्डाचे शेवटचे चार अंक सांगू का सांगते हां एक मिनिट हां घ्या तीन सात आठ चार हो हो हो आणि हां नवीन पत्ता पण सांगते तुम्हाला पुन्हा एकदा तोही चेक करा स्वप्ना सोसायटी हो पेट्रोल पंपाच्या मागे जवळची खूण म्हणालात तर रिलॅक्स रिलॅक्स पावभाजी सेंटर हो त्या त्याच्याजवळ बरोबर रिलॅक्स पावभाजी सेंटरच्याजवळ हां बावधन पुणे तर आता या पत्त्यावर आम्हाला नवीन गॅस सगळं पोच पोच व्हायला पाहिजे म्हणून एकदा पुन्हा आठवण करण्यासाठी फोन केला ओके पोचवाल ना मग या नंबरवर किती दिवसांनी मिळेल हां दोन तीन दिवसात ना चालेल चालेल हो हो येऊ दे बरोब्बर या पत्त्यावर येऊ दे आम्ही आहोतच घरी हो धन्यवाद धन्यवाद